माझ्या मुलीच्या लग्नाला दहा वर्षं झाले होते पण तिला मुलंबाळं काही नव्हते आम्ही खूप प्रयत्न केला डॉक्टर वगैरे खूप केले मग शेवटी आम्हाला कुणी एक सल्ला दिला की तुम्ही डॉक्टर ॲ गोरखेडे मॅडमकडे जा तिच्याकडे आम्ही तिची ट्रीटमेंट चालू केली आणि त्याच्यानंतर माझ्या मुलीला मुलगा झाला आणि ती घटना इतकी म्हणजे आमच्यासाठी म्हणजे आनंदकारक होती की आम्ही इतके आनंदून गेलो होतो आमच्या घरपरिवारातले लोक सगळे इतकी खुशी झाली होती पण आता माझा नातू मोठा झाला आहे चांग छान व्यवस्थित शिकत आहे शाळेमध्ये जातो आणि माझी मुलगीपण सुखी आहे मुलगा नव्हता तर मुलं नव्हते तर तिच्या घरचे लोक तिला त्रास वगैरे द्यायचे खूप बोलायचे पण आता तीसुद्धा आनंदी आहे आम्हीसुद्धा आनंदी आहो आमच्या जीवनामधे तो खूप आनंदाचा क्षण आहे की आम्ही तो कधीच विसरू शकत नाही